धावत असताना आपला डावा आणि उजवा पाय एकमेकांच्या विरुद्ध दिशेने काम करतात यामागे शरीराचं एक कारण आहे आणि गतीचं एक कारण आहे शरीराच्या कारणामध्ये शरीराचं संतुलन राखण्यासाठी मदत होण्यासाठी डावा आणि उजवा पाय आपण विरुद्ध दिशेने पडतो जेव्हा आपण डावा पाय पुढे टाकतो तेव्हा उजवा पाय मागे जातो आणि एकमेकांच्या विरुद्ध ते काम करतात त्यामुळं शरीराच्या वजनाचं संतुलन राखलं जातं यामधून गती वाढवली जाते आणि विरुद्ध दिशेने हालचाल केल्यामुळं शरीराला पुढं जाण्यासाठी अधिक गती मिळते ताकद मिळते आणि त कसं शरीराची रचनाचं अशी बनवलेली आहे की आपल्या शरीराचं नियंत्रण हे मेंदू द्वारे नियंत्रित केलं जातं आणि मग शरीराचा डावा भाग उजवा भाग हे परस्परांच्या समन्वयामध्ये काम करतात आणि त्यामुळे मग चालताना किंवा धावताना एकाच वेळी विरुद्ध दिशेने आपला आपले पाय काम करतात आणि मग त्याचा फायदा हा आपला शरीराची गती वाढवण्यासाठी आणि संतुलन राखण्यासाठी सुद्धा होतो